हां बोला हां बोला ना अच्छा तुम्ही आर्टस् घेतला आहे तर त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅजुएशन पूर्ण करा ग्रॅजुएशन तुम्ही आर्टस् घेतलं आहे ना आता हां तर त्याच्यामध्ये आता तुम्ही ग्रॅजुएशन पूर्ण करा हां ग्रॅजुएशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एलेबीची एल एल बीची पण परीक्षा देऊ शकता यु पी एस सीची परीक्षा देऊ शकता एम पी एस सीची परीक्षा देऊ शकता त्यानंतर लॉ पण करू शकता त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅजुएशनही करू शकता

तुम्हाला बी एट करावं लागेल मग बी एट करून तुम्हाला प्रोफेसरसाठी मग हे करावं लागेल हा ग्रॅजुएशनच्यानंतर करावं लागंल तुम्हाला दोघंही एकसोबत करू शकता ना कारण की लॉ करायसाठी तुम्हाला तीन वर्ष हे करावंच लागंल ग्रॅजुवेशन करावं लागंल हां हा हो हो हो हो हो दोन्ही करू शकता लॉसाठी कोणता कॉलेज हिस्लॉप कॉलेज आहे रायसोनी कॉलेज आहे

हां तो तर चांगला आहे ना कॉलेज तिथे पण करू शकता तुम्ही ॲडमिशन हो ते लॉसाठी कराचं आहे ते तुम्हाला एंट्रन्स एक्जाम द्यावंच लागेल ठीक ठीक आहे ठीक आहे